तरुण पिढ्यामध्ये त्या आधीच्या पिढ्या खरंच धार्मिक होत्या कारण आमच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस शिवजयंती वगैरे करायचो त्यावेळेस शिवाजीचे आम्ही विचार अमंलात आणण्याचा विचार करायचो पण आता तसं नाही आता तरुण पिढीमध्ये शिवजयंती आंबेडकर जयंती यामध्ये फक्त डी जे लावून नाचणे एवढेच त्यांच्याकडे ध्येय असते त्याच्यामुळे त्याबद्दल आम्हाला असं वाटतं की आधीच्या पिढ्या ज्या होत्या त्या धार्मिक होत्या त्यान्ला त्याचं महत्त्व कळत होतं आणि आता बदल करायचं असं जाणवतात की बाबा ह्या देखील तरुण पिढींना देखील हेचं महत्त्व कळलं पाहिजे शिवजयंती करायची म्हणजे काय करायचं तर शिवाजीचं खरंच क किती घेण्यासारखी काय काय गोष्टी होत्या त्या तुम्ही घेतल्या पाहिजे आहेत शिवाजी हे ब बारा पगड जातीतल्या लोकांना सोबत घेऊन जात होते आजकाल तसं होत नाही माणूस आडनावावरूनच त्याची जात ओळखतं आणि त्यानुसार त्याच्याशी वागणूक करतं